नदीची स्वच्छता करणं कशी करावी यासाठी घरगुती आणि औद्योगिक सांड पाण्याची व्यवस्था पण करावी नगरपालिकेने शहराने अनेक शहरामध्ये सांडपाणी थेट नदीत सोडले जाते काही काही ठिकणी तर वासे रस्त्यावरच सोडले जाते ओपन प्रक्रिया करून नदीत सोडावे याचे प्रशासनाने जवाब घ्यावा यासाठी प्रत्येक शहरात आणि गावात सांडपाणी प्रक्रियेचे सीवेज ट्रीटमेन प्लँट करावे उभारणी करावी नंतर प्लास्टिक आणि बाकी प्लास्टिक बंदीवर सरकारने नियंत्रण घालावे नद्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू पूजा साहित्य असतील औषध रंग असतील काही यासाठी नदीकिनाऱ्यावर कचरा संचलन केंद्र उभारावे प्लास्टिकमुक्त उपक्रम सामील करून सरकारने जवाब घ्यावं नदी पात्राजवळ कचरा टाकण्यास बंदी घालावी जनजागृती व सहबा सहभाग घ्यावं नदी स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे